हां येस बोला हां बोला हो हो हो हो बरोबर अच्छा अच्छा अच्छा कळल म्हणजे तुम्हाला तुमच हां विचारा ना काही म्हणजे काही सो हे पाहिजे का तुम्हाला त्याच्याबद्दल सोल्यूशन ओके हां ठीकए ठीकए तुमचं ना काहीतरी चुकत आहे तुमच्या द दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी चुका करताय त्याच्यामुळ असं होते तुम्ही ना तुमच्या झोपण्याची जागा तुम्ही जरा बदलून बघा तुम्ही पूर्व दिशेला पाय करू नका तुम्ही इकडे पश्चिम दिशेला पाय करा आणि तुमच्या देवघराची जी जागाय ना ती पूर्व दिशला ठेवा आणि जर मेन जो दरवाजा आहे ना तुमचा तो दक्षिणेला पाहिजे तर तुमच्या घरात अशी रचना असेल तर काही होणार नाही तर आणि जरी नसेल तरी ठीकए आम्ही तुम्हाला उपाय सांगू त्याच्याबद्दल काही हरकत नाही आ जरा हां जरा तुम्ही ते मी मन हां मी तुम्हाला एक मंत्र ते सांगते एक तो खूप पवरफुल आहे सो तुम्ही तोंडा न अ तुम्ही मला एकदा भेटायला याना तर मी तुम्हाला सांगेल तर तो आहे ना त असं आपण पोळ्या वगैरे बनवतो ना त्याच्यामध्ये पा आधी तो म्हणून हे करायच्या पोळ्या आणि मग ते खा खायला द्यायचं सो त्याच्याने होऊ शकतो आणि माझ्या हां ऐकतील ऐकतील नक्कीच तुम्ही माझ्या घरी या ता मी एक पूजा ठेवते तर तिथे हे प पूजेला तुम्ही या म्हणजे तुम्हाला समजेल की अजून काय करायचं आणि काय नाही माझी फीस नियर बाय म्हणजे आ आधी आठ होती आता दहा हजार केली हां हां हां सगळ्यात महत्वाचं तुम्ही पत्रिका घेऊन या माझ्याकडे आणि त्यांना सांगू नका तुमी एकट्याच या हां चालेल चालेल या तुम्ही भेटायला मग बोलू